शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये दरी हा खरंच महत्त्वाचा विषय आहे कारण या दोन प्रकारच्या ज्या शाळा आहे त्यामध्ये अनेक बाबतींमध्ये आपल्याला मोठमोठे फरक दिसून येतात शिक्षणाच्या दर्जामध्ये आपल्याला मोठमोठे वेगवेगळ्या फ चांगलाच फरक जाणवतो तसंच सुविधामध्ये फरक जाणवतो तसंच शिक्षणाची उ शिक्षकांची उपलब्धतामध्ये फरक जाणवतो विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी यामध्ये बरंच अंतर आहे शहरी शाळांमध्ये चांगले इमारत असते बसण्याची सोय असते स्वच्छतागृह असतात कम्प्युटर लॅब्स असतात लायब्ररी असते तसंच स्मार्ट क्लासरूम किंवा मग डिजिटल शिक्षणही देखील फायदेशीर ठरतं तसं ग्रामीण शाळांमध्ये अजूनही ढिसाळ इमारती आहे पुरेशी जागा नाही आहे स्वच्छतागृह नाही आहे व्यवस्थेत सुविधा नाही आहे संगणक लॅब देखील नाही आहे लायब्ररी नाही आहे तसंच यूज ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच टेक्नॉलॉजीचा जो यूज आहे त्याच्यामध्ये देखील खूप मोठा फरक आहे शहरी शाळांमध्ये इंटरनेट स्मार्ट बोर्ड आहे प्रोजेक्टर आहे टॅबलेट आहे आणि ग्रामीण शाळांमध्ये अजूनही तंत्रज्ञानाची फारशी उपलब्धता न नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी च्या जगाशी जोडता येत नाही शिक्षकांची गुणवत्ता आणि संख्या हा देखील ह्या हा देखील खूप मोठा फरक आहे कारण शहरी शाळांमध्ये अनेकदा जे प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षक असतात इथे श शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी कार्यशाळा आणि अपडेटेड शिक्षणपद्धती के केलेल्या असतात आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षकांची कमतरता हा ही एक मोठी समस्या आहे आणि अभ्यासक्रम आणि जे बाकी कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात यामध्ये देखील ग शहरी शाळा आणि ग्रामीण शाळा यामध्ये खूप मोठा फरक जाणवतो देखील तसंच प्रवासाचा देखील हा एक मोठा खूप मोठा फरक जाणवतो ग शहरी म शहरांमध्ये शाळा ही घराजवळच असते तशी गा ग्रामा ग गावामध्ये ही जी शाळा असते ती खूप लांब असते पाच दहा किलोमीटर मुलांना पा ल पायी चालत जावं लागतं थोडक्यात काय शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये जर हि दरी कमी करायची असेल तर ग्रामीण भागातील शिक्षकां शिक्षणाला अतिक अधिक महत्त्व द्यायला पाहिजे